खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी कामापुरता मामा ताकापुरती आजी खाण तशी माती गर्वाचे घर खाली काना मागून आली तिखट झाली करावे तसे भरावे ऐकावे जनाचे करावे मनाचे उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी बाजारात तुरी भट भटणीला मारी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ वड्याचे तेल वांग्यावर जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही